आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं सुप्रसिद्ध मंदिर आहे शेगाव जिथे संत गजानन महाराज उद्भवलेले आहेत तिथे दुरून दुरून लोक येतात आणि गजानन महाराजच्या दर्शनाला चोवीस तास असतात आणि भव्य महा असा तिथे एक महाप्रसाद असतो जो चोवीस तास चालू असतो जो निःस्वार्थपणे लोक तिथं सेवा देतात आजूबाजूने छोटे मोठी दुकानं असतात आणि जे कोणी पण मोठा व्यक्ती आयो काही येवो त्यांना रांगेत लागूनच तिथे दर्शन केले जाते असं नाही की तिथे वी आय पी दर्शन असं वगैरे काही नसते जे सर्व सामाजिक आहे ते त्यामुळे तिथे दुरून लोक येतात दर्शन घेतात जेवण करतात महाप्रसाद घेतात आणि तिथली सेवा म्हणजे निःस्वार्थ सेवा असतात आणि एवढं तिथे स्वच्छ असतात परिसर तो एवढा स्वच्छ असतो की तिथे कोणी पण दोन दिवस आरामात राहू शकते असं म्हणजे गजगज नाही काही नाही फ्री वातावरण आणि सगळं तिथे तसेच आजूबाजूला दुका छोटे छोटे दुकान असतात जिथे की ह हस्तक जिथे की त्यांनी अनुभवलेले आहे जसे की स्वतःच्या हातानी पर्स बनवणं त्याला विणणं त्यावर डेकोरेट करणं असं त्यांनी सगळं स्वतःच्या हाताने करून तिथली एक वेगळीच काही तरी कला असते त्यांच्या जत जसे की मटके हातानी ते बरोबर मातीने घडाई करतात त्या मटक्यांवर स्टोन लावून त्यांनी म्हणजे सगळं जे काही असतात ते ते स्वतः स्वतः बनवून आणि ते लोकांना विकतात आणि ते एवढ्या कमी किमतीमध्ये असतात की ते घेणारा आपण एवढं म्हणजे त्याला असं वाटत नाही की आपण तिथली वस्तू घेतली बा म्हणून तसेच बॅग झालं मटके झालं छोटे छोटे पॉट असते जे त्यांनी मातीने बनवलेले असते ही त्यांच्यामध्ये कला असते की ते खूप छान बनवून स्वतःच्या हाताने विकतात ही तशी त्यांची एक अनुभव असते जो आपल्याला दिसतो धन्यवाद